आम्ही फुटबॉल खेळ खेळतो आणि क्रिकेट खेळ खेळतो मी माझ्या फ्रेंडसोबत क्रिकेट आणि फुटबॉल खेळतो आणि हा खेळ आम्ही ग्राउंडवर खेळतो वाशिम जिल्ह्यामध्ये मोठा ग्राउंड आहे तिथे पोस्ट ऑफिसजवळ तिथे खेळतो आणि माझं तर हे म्हणणं आहे की ग्राउंडमध्ये सगळे लोकां म्हणजे तुम्हाला जितके खेळ खेळायचे तुम्ही खेळू शकता आणि खेळण्यासाठी ती योग्य जागा आहे